तुमचे कोणतेही आवडते कलाकार किंवा कला चळवळी आहेत का ज्यांनी तुमच्या कामावर प्रभाव टाकला आहे तुम्हाला कोणत्या प्रकारचे काम पाह्यला आवडते तुमचे आमचे आवडते कोणतेही आवडते कलाकार आहे कलाकार आहे चळवळी आहेत आणि माझ्या आवडीचे कलाकार कविता वाक्चौरे नाम आहेत आणि खूप छान कलाकार आहेत त्या आहेत आणि त्या कला कलाचित्र ड्रॉईंग्स ड्रॉईंग्स कला खूप छान काढतात ते माझी आवडते कलाकार आहे कलाकार करणारी व्यक्ती आहे आणि चळवळी आहेत का ज्यांनी तुमच्या कामावर प्रभाव टाकला आहे हो तुम्हाला कोणत्या प्रकारचे काम पाह्यला आवडते आम्हाला अनेक प्रकारचे त्यांचे काम कलाकार कला करण्याचे असे वेगवेगळ्या चळवळींमध्ये ते सहभाग घेतात त्यामुळे ते फार आवडतात मला आणि ते कलाकार एक उत्कृष्ट कलाकार क कलाकार आहे कलाकार आहे